आमच्या भागात अनेक चित्रपटगृहे आहेत प्रभात वसंत निलायम सिटी प्राईड लक्ष्मी नारायण राहुल मंगला इत्यादी अनेक चांगली चित्रपटगृहे आहेत शाळा शाळा आणि कॉलेजमध्ये असताना अनेकदा या चित्रपटगृहांमध्ये पिच्चर पाहण्यासाठी आम्ही जात होतो मैत्रिणींबरोबर अनेक पिच्चर आम्ही पाहिले मॅटिनी असू दे नाही तर श तीनचा शो असू दे आम्हाला मैत्रिणींना नवीन पिच्चर आले की फस्ट डे फस्ट शोज पाहण्यासाठी आम्ही जात असू पण अलीकडे ओ टी टी प्लॅटफॉर्ममुळे सगळ्यांकडे घरोघरी टी व्हीवरती पिच्चर दि बघायला मिळतात त्यामुळे आता चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे हे कमी झाले आहे